चित्रामध्ये काय काढायचे हे मी त्या परिस्थितीवरून ठरवतो चित्र काढायला एखादा विशिष्ट सणसमारंभ असला तर त्या सणसमारंभाचे चित्र रेखाटतो एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला असला किंवा प्रकाशित झाला असला तर त्या चित्रपटामधील कार्य काम करणारे वेगवेगळे ॲक्टर्स किंवा त्या चित्रपटातील एखादा सीन असं मी रेखाटतो ते रेखाटायला मला फार आवडते वेगवेगळ्या परिस्थितीवरून विशिष्ट विषय मी निवडतो आणि चित्र काढण्याची माझी कशी आहे अशी ठरवलेली थीम नाही मी प्रसंग आणि परिस्थिती पाहून माझी चित्रं रेखाटत असतो एखाद्या देवदेवतांचा कोणता सण असला तर त्या देवीदेवतांचे चित्र रेखाटतो उदाहरणार्थ मंदिरामध्ये मूर्ती स्थापना होत असली तर त्या मूर्ती स्थापनेमध्ये जे देव आहेत ज्या देवाची मूर्ती आहे त्या देवाचे चित्र मी रेखाटतो आणि वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळ्या ठिकाणानुसार मी चित्र रेखाटणे पसंत करतो एखाद्या गावी जर मला जायचे असले तर त्या गावामध्ये पुढं काय होणार आहे तेथील प्रवास कसा असणार त्या प्रवासामध्ये काय काय होणार याचे चित्र मला रेखाटायला आवडते हीच थीम मी माझ्या चित्रांमधून रेखाटत असतो